दोन हजार एकशे पासष्ठ तीन हजार सातशे नव्वद चार हजार दोनशे तेवीस सात हजार आठशे बत्तीस नऊ हजार तीनशे तीस